राज्यात भरपूर काही सरकारी योजना आहे जसे रोजगार हमी योजना आहे रोजगारांना जसं आता कामगार नोंदणी केली तर त्यांना एक पेटीच्या स्वरूपात वस्तू मिळते त्यामध्ये बारा ते पंधरा पाट्या वस्तू असतात त्यानंतर त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी काही स्कॉलरशिप लागू होतात अनम्यारीड असेल तर त्यांच्या लग्नासाठी पैशांची पण मदत होते शिक्षणासाठी आर टी ई म्हणून एक स्कीम आहे त्यामध्ये पंचवीस टक्के मुलांना मोफत शिक्षण मिळाल्या जाते नर्सरीपासून तर आठवीपर्यंत ही योजना आहे आरोग्याबद्दल पण भरपूर काही आहे जसं आभा कार्ड आहे आभा कार्डवर पाच लाखापर्यंत कुठल्याही प्रकारची सर्जरी ऑपरेशन मोफत केलं जातं त्यानंतर आरोग्य दीनदयाल पंडित दीनदयाल योजना आहे त्यामध्ये पण खूप सुविधा आहे राजीव गांधी योजना आहे त्यामध्ये सुद्धा पण आरोग्याविषयी ऑपरेशन या काही पर्टिक्युल आजारावर त्याची मधून एक मोफत ऑपरेशन या इलाज केला जातो अशा भरपूर संस्था म्हणजे शासकीय योजना आहे ज्या आपल्याला मिळवून देतात आणि समाजकल्याणतर्फे सुद्धा काही योजना आहे जिथे आपण फॉर्म पर्टिक्युलर भरले आणि काही सबमिट केले तर त्याच्यासुद्धा योजना आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक स्कॉलरशिप योजना आहे ओबीसीसाठी पण स्कॉलरशिप योजना तर या आपण जर भरल्या तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला शिक्षणासाठी स्कॉलरशिप वगैरे मिळतात आणि आपण शिक्षणासाठी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊ शकतो या बाहेरगावी या बाहेर देशातसुद्धा जाऊ शकतो अशा या सरकारी योजना भरपूर यवतमाळ जिल्ह्यामध्ये या आपल्या राज्यामध्ये भरपूर आहे